जे हे आपल्या हिंदवी महाराजाची म्हणजे आमच्या महाराष्ट्रातले हिंदवी महाराजाचे संस्थापक जे आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यान ते एकदम शूरवीर राजा होते आणि त्याच्या त्यायचा इतिहास म्हणजे त्याने जे संस् हे स्थापन केलं हिन स्वराज्य त्यानं जे जे त्याचा इतिहास रचला जे जे मराठे हे तयार केले त्या भारतीय इतिहासाबद्दलचा एखादा पैलू मी तुम्हाला सांगतो त्याच्या भ भुरळ घालणारा माय माझ्या मनात ते म्हणजे एक ती हिरकणीची जी गोष्ट होती की हिरकणी गडा गेली आणि दूध घालायला असं काहीतरी होतं ते एक दूध दूध विकायला गेली ती बा जात असं काही नाही होतं ते शिवाजी महाराजाच्या काळात तिचं लग्न नेम नुकतंच झालं होतं हिरकणीचं आणि तिचे सासरे आणि तिचा नवरा जो आहे ते सगळे शत्रूच्या सोबत मिळून शिवाजी महाराजाच्या गडावर आक्रमण करणार होते मग ते एक सत्यवान स्त्री होती आणि ते एक निरोप घेऊन गड चढून शिवाजी महाराजापर्यंत संभाजी महाराजापर्यंत पोचली असे त असा तो पैलू होता त्याचं म्हणणं असं होतं पण ते दुसरं केलं हा एक भुरळ घालणारा पैलू आहे